बाईक चालवताना सर्वप्रथम बाईकची सर्व्हिसिंग झालेली आहे का पाहिल त्यात किती पेट्रोल आहे ते बघेल त्यात जे इंधन आहे त्या इंधनावरती ती गाडी चालते मग त्या इंधनासोबत त्या मशीनला तुम्ही काय हे घेताय काळजी घेताय त्या मशीनची त्याच्यावरती तुमच्या बाईकची सेफ्टी ठरते मग काळजी घेताना जेव्हा आपण बाईक राईड करतो बाईक चालवतो तेव्हा तेव्हा मराठीमध्ये तेव्हा हेल्मेटचा वापर केला जावा हेल्मेट हे सगळ्यात गरजेचे आहे आणि प्रवास करताना गाडीची कागदपत्रे सोबत असणे गरजेचं आहे जसं की लायसन्स आहे गाडीचं इन्श्युरन्स आहे मग गाडीचं पी यू सी आहे आणि गाडीची नंबर प्लेट असणे फार गरजेचे आहे कारण पोलिसवाल्यांचा त्रास खूप असतो अशा सगळ्या गोष्टींना आपल्याला धरून काम करावं लागतं गाडी चालवताना